मला स्वयंपाक करण्यासाठी जी काही साधनं लागतात ती सर्व साधनं माझ्याकडे उपलब्ध आहेत गॅसवरती स्वयंपाक करायचं असेल तर गॅसही आहे चुलीवरती करायचं असेल तर चूलसुद्धा आहे लाकडंसुद्धा आहेत त्याच्यासाठी लागणारी त्याच्यानंतर जी आहेत स्वयंपाकासाठी लागणारी जी काही भांडी आहेत तर त्या सर्व प्रकारची भांडी माझ्याकडे उपलब्ध आहेत प्रत्येक प्रकारची गंज आहेत चमचे आहेत कुकर आहे ज्याच्यामध्ये मी जेवण शिजवू शकते तवा आहे पोळ्यां स् सा साठी हे पोळ्या श शेकायला त्याच्यानंतर पोळपाट बेलण आहेत पोळी लाटायला आणि अशा प्रकारचे बरेच काही उपकरण आहेत की ज्यांचा मी वापर करत असते स्वयंपाक करताना